ट्रॅव्हल एजन्सी

हो य येस बोला गुड आफ्टरनून

किती सीटर पाहिजे तुम्हाला तुम्हाला किती सिटर लागेल गाडी किती जण आहात तुम्ही ओके तुम्ही कितीजण आहात तुम्ही कितीजण आहात अच्छा आमच्याकडे पॅकेज आहे तीन दिवसाचा पॅकेज आहे एक दोन दिवसाचा आहे आणि पाच दिवसाचा आहे पॅकेज तीन पॅकेजेस आहे एक दोन दिवसाचा आहे तो तीस हजाराचा आहे तो तीन दिवसाचा पॅकेज आहे सध्या दर्शन करून गणपतीपुळे महाबळेश्वर एकवीरा सगळं त्याच्यामध्ये आहे साठ हजाराचा एक पाच दिवसाचा जो आहे तो एक लाखाचा हो तीस हजाराचं पॅकेज काय दोन दिवसामध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची सोय तुम्हालाच करावी लागणार आहे फक्त ट्रॅव्हलिंगचंच त्याच्यामध्ये येईल हां पंढरपूर आहे आहे देहू आळंदी आहे पंढरपूर आहे

पूर्णच पॅकेज होईल पन्नास होईल पन्नास हजारपर्यंत होईल हो तो त्या पॅकेजमध्ये येईल पन्नास हजार पूर्ण सगळं ट्रॅव्हल्स फूलच करेन हां सगळं होईल त्याच्यामध्ये सगळं होईल खाणंपिणं खाणं तो पॅकेज तीन दिवसाचाच आहे तर पन्नास हजार रुपये पॅकेज आहे त्याचा नाही या पॅकेजमध्ये सगळीकडची आम्ही देवस्थान दाखवतो हो त्याच्यामध्ये खर्च पण तुमचाच येतो बुकिंग तुम्ही करू शकता त्यानंतर नाही आमच्याकडे एक रूल्स आहे अगोदरच पन्नास हजार त्याला पे करावे लागतील तुम्हाला तुम्हाला त्याचे टिकिट्स मिळतील सगळं काय येणार कारण सगळं खर्चच आहे ना तुम्ही आजही करू शकता कधी उद्याही करू शकता परवाही करू शकता करू शकता अकाऊंट्स असतात तुमची तारीख काय आहे हां चालेल तुम्ही आम्हाला जीपे करा तुम्हाला व्हॉट्सअप करते सगळे रिसिट बेसिट मग मिळून जाईल गाडी नंबर वगैरे सगळं ओके थँक्यू